आमच्या भागात वेगवेगळ्या कला प्रकारांमध्ये प्रशिक्षण आणि शैक्षणिक अभ्यासक्रम देणाऱ्या कलेच्या शाळा महाविद्यालयं व संस्थाही आहेत काही संस्था आहेत ज्या पूर्णपणे कलेचं प्रशिक्षण देतात आणि त्या त्या सग काय आणि त्या काय पूर्णपणे खाजगीच असतात काही संस्थांमध्ये याचा एक वेगळा अभ्यासक्रम घेतला जातो त्यासोबत त्याचा काही स्पर्धा असतात परीक्षा असतात त्याच्या काही पुढच्या लेवल्स असतात तर त्यासुद्धा पार करून विशेष योग्यता प्राविण्य व योग्यता ठरवण्यातच मदत होते कलेच्या महाविद्यालयांमध्ये काही विशेष महाविद्यालयही असतात ज्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला एक पात्रता परीक्षा द्यावी लागते पात्रता परीक्षेत आपण जर का पास झालो आपल्याला आपण पात्र झालो तर आपण त्या त्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेऊ शकतो त्या विशेष प्र महाविद्यालयांमध्ये विशेष प्रकारच्या कलेचं ज्ञान दिलं जातं मुलभूत असलेल्या कलेचं ज्ञान पात्रता परीक्षेमुळे त्यांना कळलेलं असतं की आपण त्या बाबतीत पात्र आहोत आणि पुढचं ज्ञान देण्यासाठी आपण त्या प्रशिक्षण विद्यालय महाविद्यालयामध्ये आलेले आहोत ह्यात शाळांमध्ये शाळांमधूनसुद्धा कलेचं प्रशिक्षण दिलं जातं त्यात रेग्युलर जो अभ्यासक्रम असतो मुलांचा पहिली दुसरी तिसरीचा जो व्यवस्थित जिल्हा परिषद वगैरेमध्ये असतो तर त्याच्यासोबतच एक वेगळा विषय जोडला जातो कलेचा ज्यात कलांमधून चार वेगवेगळ्या कलांमधून प्रत्येक विद्यार्थ्याला आपली आवडती कला निवडायची असते आणि त्या कलेपासून ते त्या त्या त्या वेळेला त्या त्या तासाला त्या त्या कलेच्या दालनात जाऊन त्यांच्या कलेचा आस्वाद आणि प्रशिक्षण घेऊ शकतात ह्यात पुढे गेल्यानंतर बरेच क कलाप्रेमी विद्यार्थी हे आपलं कला प्रदर्शनही भरवतात कला प्रशिक्षणही घेतात आणि कलेच्या माध्यमातून देशाची सेवाही करतात कलेच्या माध्यमातून काम करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तेवढेच उपयोग केले जातात यात सार्वजनिक खाजगी विशेष ह्या सगळ्या प्रकारांमध्ये हे कलेचे मार्गदर्शक कामाला येतात